हा सर बोला वत्सल सुपर मार्केटध्ये आपला नंबर लागलेला आहे सर काही प्रॉब्लम येस बोला ना सर हा सर बोला आपल्याकडं सर्व प्रकारचे येस सर सर्व प्रकारचे आयटम आपल्या सर्व प्रकारचे आयटम भेटून जातील

यस सर जनरल आयटम धान्य जनरल प्रोडक्ट सर्व काही आपल्याच्या कारण आपलं एक सुपर मार्केट आहे वत्सल सुपर मार्केट आनंदनगर येथे सर हे सध्या म्हणजे सणांचा पिरियड चालू आहे म्हणून आपल्याकडे वीस टक्के ऑफर आहे सर तुम्ही आपल्या स्टोअरला व्हिजिट करा आपलं स्टोर सकाळी नऊ ते संध्याकाळी आठपर्यंत चालू असते सर या वेळेत कधीपण या आपल्या स्टोरमध्ये वीस टक्के ऑफर चालवले आहे आणि योग्य ते दरात आपण हे सर्व गोष्टी क कस्टमरला देत आहोत हा सर हा सर आमच्या शहरातील सर्व सुप्रसिद्ध आणि म्हणजे योग्य दरात मिळणारे ठिकाण हे वत्सल सुपर मार्केट आहे सर आपण नेहमी कधीपण येते विजिट करू शकता आपल्या इथ महिन्या महिन्याला खूप वेगवेगळे ऑफर येतात आपल्या इथे लक्की ड्रॉ पण होत असतात म्हणजे प्रोग्राम वगैरे याच्यातपण तुम्ही सहभाग घेऊ शकता आणि खरेदी आमच्या इथूनच केला तर तुम्हाला वर्षानं हा सर जसं जसं तुम्ही खरेदी करतजाल तसं तुम्हाला म्हणजे डिस्काउंट पण भेटतील आणि लकी कुपन्सवर भेटतील त्याच्यावर तुम्हाला कार पण भेटू शकते तर महिन्याला तुम्हाला मिनिमम तीन हजारच्यावरती खरेदी करावी लागेल वर जाईल तीन हजार तीन हजारच्यावर खरेदी करावी लागेल सर आपल्याला तेव्हा जाऊन आपल्याला लकी कूपन भेटत जातील महिन्याला आणि जर का तुम्ही एक वर्ष लगातार तर आमच्या इथे खरेदी केली तर तुम्हाला वर्षभर केल्यानंतर तुम्हाला एक लाईफ टाईम डिस्काउंट वाउचर भेटेल त्यावर तुम्ही लाईफ टाईम मग तुम्हाला दहा टक्के डिस्काऊंट भेटून जाईल स्टोरवर हा सर गार्मेंट्सचं आहे स्टोर तिथेपण म्हणजे सर बेसिक गार्मेंट्स म्हणजे भेटून जातील त्यावरपण आपल्या इथे सध्या लिमिटेड डिस्काउंट आहे त्याच्यावरपण तीस टक्केपण ते पण पुढच्या सात दिवसात ते संपणार आहे थँक्यू सर